हॅलो बोला हो आकांशा कॅब एजन्सीमधून बोलत आहे अच्छा

हो हो पण आता सध्या कोणी अविलेबल नाही आहे मी असेल तर चालेल का मी एक लेडी असून मी असेल तर चालेल का हां तर तुम्हाला किती दिवस पाहिजे कॅब

हो हो मुंबईमध्ये खूप आहे फिरण्यासारखं मी तुम्हाला फिरवू शकते म्हणजे मरिन लाईन जुहू चौपाटी असे खूप आणि फॅशन स्ट्रीट सुद्धा आहे तिथे तर फिरायसारखं भरपूरए चर्चगेट करून एक प्रसिद्ध आहे मुंबईमध्ये तर मग मी तुम्हाला फिरवू शकते तिथे पण मला तुमची म्हणजे तुम्हाला किती दिवस लागतील पण म्हणजे मला परत रिटन हे करायला फोन करायला कारण आमची हां अच्छा

हां कारण आमची परत कार अजून अच्छा मग कार आमची अजून दुसरीकडे बुक असेल म्हणून विचारते तुम्हाला की तुमचं नक्की आहे ना हे म्हणजे काय हरकत नाही ना तुम्हाला हां आम्ही ऑनलाईन पेमेंट घेतो कॅश सुद्धा घेतो हां हां मीटरवर असतं मीटरवरच हां जर तुम्हाला अजून दुसरीकडे कुठे फिरायचं आहे मग ते मीटर नाही मग ते आम्ही स्वतःचे चार्जेस लावू जसं तुम्हाला कुठे स्टॉप थांबवून गाडी आणि कुठे काय घ्यायचं असेल तर

हां चालेल कांदिवलीला कुठे यायचं आहे हो हो हो चालेल

हो हो हो नक्की नक्की नक्की येऊ आम्ही

हो हो हां